राज्याच्या इतिहासाचा आणि भूगोलाचा त्याच्या संस्कृतीवर कशा प्रकारे परिणाम होतो किंवा झाला आहे या संदर्भात जर बोलायचं झालं तर खूप बोलण्यासारखं आहे पण इतिहास आणि भूगोल हे दोन्ही संस्कृती घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात इतिहासाचा आणि भूगोलाचा राज्याच्या आणि एकूणच देशाच्या जडणघडणीत आणि संस्कृतीवरती खूप मोठा परिणाम होत असतो तो परिणाम आपल्याला सांगता येईल इतिहासाचा राज्याच्या संस्कृतीवर होणारा परिणाम जर म्हटला तर घटना आणि संघर्षानुसार युद्ध असतील स्वातंत्र्यलढा वसाहतवाद राजकीय बदलांमुळे सांस्कृतिक विविध घटक समाविष्ट होतात जसे की महाराष्ट्रामध्ये देवगिरीसारख्या ठिकाणी अनेक आक्रमणं झालीत ते आपल्याला बघता येईल किंवा आणखी इतिहासाचा संस्कृतीवर होणारा धार्मिक परिणामही बघायला मिळतो ऐतिहासिक चळवळी असतील धार्मिक चळवळी असतील समाजसुधारणा असतील किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एक संस्कृती जाते एक संस्कृती उदयास येते काही सांस्कृतिक वारसे असतात इतिहासाचे परिणाम दाखवणारे ऐतिहासिक स्थळे असतात अनेक गोष्टी असू शकतात आणखी इतिहासानंतर भूगोलाचा परिणाम संस्कृतीवर जर होत असेल तर हवामान आणि भूप्रदेश आता भूगोलाचा संस्कृतीवर होणारा परिणाम थंड हवेच्या प्रदेशामध्ये राहणारी जनता ही उष्ण कपडे वापरते आणि उष्ण भागामध्ये राहणारी जनता किंवा लोक हे सैल कपडे वापरतात या पद्धतीने डोंगरात राहणाऱ्या लोकांचे जीवन आणि नागरी जीवन वेगवेगळं असते त्यांच्या खाण्यापिण्याच्या राहण्याच्या सवयी वेगळ्या असतात त्यांची सगळ्याच गोष्टी जीवनशैली वेगळी असते त्यांचे व्यापार किंवा त्यांचं जगणं सण वगैरे हे सगळे वेगवेगळे असतात या पद्धतीने इतिहास आणि भूगोल यांचा खूप मोठा परिणाम संस्कृतीवर होत असतो इतिहास आणि भूगोल हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत इतिहासाच्या घडामोडी आणि भूगोलाचे नैसर्गिक पैलू मिळून एक संस्कृती तयार होत असते भारतामध्ये अशा विविध संस्कृती आणि राज्यांच्या प्रग वरती झालेले परिणाम आपल्याला बघायला मिळतात आता या संदर्भात जर बोलायचं झालं ही जर आपल्याला सातव्या शतकाच्यानुसार तर सातव्या शतकामध्ये एकूण राज्याच्या इतिहासामध्ये भूगोलाच्या आणि इतिहासाचा नेमका काय परिणाम झाला तर त्यावेळेस एक शिलालेख निर्माण झालेत अनेक पद्धतीच्या लेण्या निर्माण झाल्यात अगदी भारताच्या अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गांधीनगरपासून आसामपर्यंत जर विचार केला संपूर्ण भारताचा तर एक एक राज्यानुसार तामीळनाडूमध्ये मोठ्ठ्या प्रमाणात पल्लव राजवट निर्माण झाली तिथं अनेक लेण्या कोरल्या गेल्यात अनेक शिलालेख कोरले गेलेत त्या संदर्भात अनेक नोंदी आपल्याला तिथं बघायला मिळतात आजही महाराष्ट्राच्या बाजूला असणारा अमरावती विजयवाडा या भागामध्ये अनेक लेणी आपल्याला बघायला मिळतात अनेक बौद्ध शिलालेख हिंदूधर्मीय शिलालेख आपल्याला अनुभवता येतात कर्नाटकामध्ये असतील उत्तर भारतामध्ये असतील राजस्थान असेल मध्यप्रदेश असेल मध्य प्रदेशामध्ये बघा खजुराहो आहे विदीशा आहे या ठिकाणी अनेक शिलालेख सापडले आहेत या सगळ्या शिलालेखांच्या अनुषंगाने आपल्याला त्या काळचा इतिहास आणि भूगोल अनुभवायला मिळतो नंतर इकडे जर पाहिलंत की पश्चिम किनारपट्टी सोडून पूर्व किनारपट्टी किंवा प पूर्व भारताकडे तर ओरिसासारखं राज्य आहे तिथं कोणार्क वगैरे भुवनेश्वर वगैरे तिथं हिंदू देवदेवतांवरील मंदिरं आजही बघायला मिळतात किंवा तिथले शिलालेख आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये अजिंठा वेरूळ ह्या लेण्यांमधले जे शिलालेख आहे ना हे सातव्या शतकातील धार्मिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचं त्याचबरोबर इतिहासाचं आणि भूगोलाचं सुद्धा चित्रण आपल्याला कळतं त्या अनुषंगाने आपल्याला त्यावेळची भाषा कळते त्यावेळचं राजे करतात त्यावेळचं माहिती कळते त्यावेळची कला कळते त्यावेळची स्थापत्यशास्त्र कळतं त्यावेळच्या सगळ्याच एकूणच जर सातव्या शतकाच्या अनुषंगाने राज्याचा इतिहास आनि भूगोल जर जाणून घ्यायचा असेल शिलालेखाच्या माध्यमातून तर हे शिलालेख जगभर नव्हे सॉरी भारतभर बघायला मिळतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतात आणि हा एकूण संस्कृतीवर परिणाम करत असतात